हॅलो हा नंबर शौर्यवाडेचा आहे का मी शौर्यवाड्यावरनं एक पार्सल मागितलं होतं आनि त्या पार्सल सोबत मला फ्री कुपन म्हणून मिळालेलं आहे तर मी फ्रीत्या फ्री कुपनच्याद्वारे माझी फॅमिली घेऊन तुमच्या इथे जेवण करायला येऊ शकतो का आणि तुमच्या इथली क्वालिटी काय आहे त्याच्यात त्याच्या नंतर तुमच्या इथली डिश खूप सर्वात चांगली डिश कोणती आहे आणि आणि टाईम किती ते किती आहे समजा सकाळचा टाईम किंवा सायंकाळीचा टाईम किती ते किती आहे हे मला कळवण्यात यावा कळवण्यात आल्याच्या नंतर आम्ही सांगतो तुम्हाना काय तर